हॅलो हां नमस्कार मॅडम मी कॅब ड्रायव्हर रमेश बोलत आहे बोला ना मॅडम काय आपण कोण हो मी

हो मी कोकणातूनच बोलतोय मॅडम आणि इथे भरपूर डेस्टिनेशन अशे आहेत जिथे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था व्हावी आणि अतिशय अल्प दरामध्ये हे तुम्हाला उपलब्ध होतील सर्व सुविधा जर तसं जर म्हणायचं म्हटलं तर कोकणाला ईश्वराने भरभरून दिलेलं आहे बघा कुठेही जर आपण गेलो तर निसर्गरम्य स्थान आहेत स समुद्रकिनारा आहे गणपतीपुळे आहे रत्नागिरी आहे अशे अनेक ठिकाणं आहेत जिथे आपण अॅज अ टुरिस्ट तुम्हाला भरपूर आनंद घेता येईल च चौपाटी आहे समुद्र किनाऱ्यावर तुम्ही दिवसरात्र आनंद घेऊ शकता आणि अतिशय अल्प दरात इथे सर्व सुविधा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ तरी या मॅडम मग कधी येताय तुम्ही तसं मी बुकिंग करून ठेवतो अॅडव्हान्स ठीक आहे मॅडम ओके वेलकम मॅडम